मी हे हेडफोन आधीच दोनचार दिवसापूर्वी घेतले त्याचा मला खूप उपयोग झाला त्यानं मी ते अभ्यास करण्यासाठी वापरते ज्या आपण जेव्हा ते हेडफोन लावतो तेव्हा खूप छान वाटते आणि जे सर शिकवतात त्यांचाही आपल्याला समजते व्यवस्थितपणे समजते आणि बाहेरचा आवाज येत नाही मी कधी मूड जर म्हणजे मूड नाही झाला तर मी गाणे ऐकल मी गाणे ऐकते त्यामुळे माझा मूड चांगला होतो आणि अशाच पद मी ते हेडफोनचा छानपणे उपयोग घेते आणि ती किस खूप हा खूप स्वस्त दरात मला पुरले आणि ती आणि डिलेवरीही लवक डिलेवरीही लवकर झाली त्यानं